मी माझ्या घरासमोर एक मस्त ब गार्डन तयार केलं त्याच्यात गुलाब चमेली जास्वंद वगे वगैरे गोड लिंब लिंबू सिताफळ असे सगळे झाडं लावून पपई वगैरे त्याला आपण खाद्य टाकलं आणि युरिया वगैरे टाकून त्यांना जगवलं आणि त्याचं दर दोन दिवसांनी वगैरे त्याच्यात पाणी टाकून जास्त पाणी नाही टाकायला पाहिजे झाडाला बरोबर त्याला एकदोन दिवस आड पाणी टाकायचं आणि अशाप्रकारे मी माझ्या घरासमोरचे झाडं जगवले आणि गार बगीचा छान झाला आहे